निरज चोप्रा हे भारतातील भालाफेकपटू म्हणून प्रसिद्ध व्यक्ती आहेत त्यांने जगभरातील प्रमुख स्पर्धांमध्ये सहा सुवर्णपदके गोळा केलेली आहेत दोन हजार वीसच्या टोकियो उन्हाळी ऑलंम्पिक्समध्ये त्यांनी अ ठ्ठ्यांशी पॉईंट अठ्ठावन मीटर अंतरावर भालाफेक करून त्याने सुवर्णपदक जिंकले होते निरज ऑलंपिकमध्ये भारतासाठी सुवर्णपद जिंकणारा पहिला ट्रॅक आणि फील्ड खेळाडू म्हणून ओळखला जातो तसेच ऑलंपिकमध्ये सुवर्णपद जिंकणारा अभिनव बिंद्रानंतरचा दुसरा भारतीय खेळाडू निरज चोप्रा आहे त्याने फ्रान्समध्ये झालेल्या ॲथलेटिक स्पर्धेत पंच्याऐंशी पॉईंट तेरा मीटर दूर भाला फेकून सुवर्णपद मिळवले त्यानंतर दोहा डायमंड लीगमध्येही भालाफेकमध्ये सत्यांऐशी पॉईंट त्रेचाळीस मीटरचा राष्ट्रीय उच्चांक स्थापित केला होता निरज चोप्राचे राष्ट्रत्व भारतीय असून त्यांनी विविध विविध सुवर्णपदके तसंच त्यांना पद्मश्री पुरष्कारही देण्यात आलेला आहे दोन हजार बावीसमध्ये त्यांना पद्मश्री पुरष्कारांनी सन्मानित करण्यात आले होते दोन हजार अठरामध्ये भारत सरकारतर्फे निरजला अर्जुन पुरस्कार देण्यात आला होता आणि दोन हजार एकवीसमध्ये निरजला भारत सरकारचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आला होता निरज चोप्रा सध्या लष्करात सुभेदार या पदावर कार्यरत असून युवा पिढीसाठी ते एक प्रेरणास्रोत आहे सोशल मीडियावर अत्यंत लोकप्रिय असणारे आणि क्रीडा क्षेत्रातील ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून ओळखल्या जाणारे निरज चोप्रा युवा पिढीसाठी एक उत्तम मोटिवेशन म्हणून आहे जगातील सर्वोत्तम भालाफेक पटूंमध्ये सामील असलेले निरज चोप्रा आजच्या पिढी पुढे एक आदर्श आहेत त्यांचे अनेक सुवर्णपदके आणि रौप्य पदके तसेच पद्मश्री पुरस्काराने त्यांना विभूषित करण्यात आले आहे